हॅलो

होय अच्छा अच्छा अच्छा हां देतो की देतो की त्याबद्दल काय नाही मुळात तुम्हाला घर पाहिजे भाड्याने किंवा विकत भाड्यानं म्हणाल तर तुम्ही सर्वसाधारण किती रूमचं पाहिजे तीन रूमचं पाहिजे चार रूमचं पाहिजे वगैरे काय तीन रूमचं चालेल बरं आणि त्याला कार पार्किंग

कार पार्किंग पाहिजे बरं बरं बरं बरं बरं बरं भाड्यांनं म्हटलं तर तुम्हाला सर्व साधारण त्या एरियामध्ये म्हटलं महालक्ष्मी देवळच्या जवळ जर दोन किलोमीटर परिसरामध्ये अगदी हार्ट ऑफ द सिटी जर का असेल ते तर साधारण तुमचं तीन रूमसाठी पार्किंग अवेलेबल होणं अवघड आहे पार्किंग अवेलेबल मिळणार नाही तुम्हाला विकत म्हटला तर पार्किंगवाला कुठला तरी विचार करता येऊ शकतो नवीन फ्लॅट जर का घ्यायचा असेल तर पार्किंगवाला फ्लॅट वगैरे पण ते ते तुमचं सगळं सर बजेट काय आमच्याकडे काय आहे चार रूमचे फ्लॅट्स वगैरे आहेत माहितीचे हां चार रूमचा फ्लॅट सर्वसाधारण एक साडे नऊशे स्क्वेअर फूट आहे आणि एक साडे अकराशे स्क्वेअर फूटाचा आहे हा साडे नऊशे स्क्वेअर फूटाचा आहे ते हां साडे अकराशे स्क्वेअर फूट साडे नऊशे स्क्वेअर फूटाचा आहे तो सर्वसाधारण तुमचा म्हणजे थोडीशी आमची स्कीम आहे की हाय लेवल आहे म्हणजे थोडंसं ॲड ॲडव्हान्स सारखी आहे ना त्याला सोलर बॅटरी बॅकअप वगैरे दिलेलं आहे म्हणजे लिफ्ट वगैरे ग्राऊंड प्लस सहा फ्लोअरची अशी आहे ती म्हणजे ग ग्राऊंडला पार्किंग बेसमेंटला पार्किंग आणि त्याच्यावरती सहा फ्लोअर्स आहेत एका फ्लोरला दोन फ्लॅट या पद्धतीनं ती चार रूमची आहे आणि त्याला प्रत्येकाला बारा फ्लॅटचे बारा पार्किंग वेगवेगळे दाखवलेले आहेत त्यामध्ये आणि कॉमन मेंटेनन्स येणार की पण आम्ही सोलर सिस्टीमच्या ह्याच्यासाठी इलेक्ट्रिसीसाठी कॉमनलेटसाठी ठेवल्या कारणानं तो मेंटेनन्स कंट्रोल होऊ शकतो हां त्या पलीकडे काय नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला पार्किंग आहे तुम्हाला पाहिजे असलं तर त्याची अर्थात कॉस्टिंग जास्त जाते बेसिक कॉस्ट त्याची पन्नास लाख किंवा साठ लाखाच्या आसपास जाते आहे म्हणजे साडे नऊशे आहे तो पन्नास लाखाच्या आसपास जातो आणि हा साठ लाखापर्यंत जातो म्हणजे पन्नास साठ लाखापर्यंत पडतो आणि जर का तुम्ही ह्याच्यात जर का म्हटलं रेग्युलर हां ह्याच्यामध्ये रेंटला वगैरे म्हटलं तर त्याला सुद्धा तुमचं दहा बारा हजार रुपयेपर्यंत हे जाईल हो हो हो हो हां हां हां हां हां हां बघा ते केव्हाही येऊ शकाल तुम्ही तुम्ही फोन करा म्हणजे तुम्हाला विक विकत घ्यायचा आहे तो म्हणता का तुम्ही अच्छा अच्छा अच्छा अच्छा

हां अच्छा अच्छा नाही नाही तो तो काय केव्हाही बघायला घेऊ शकता तुम्ही काय प्रश्न नाही काय नाही याय हां चालेल चालेल हां हां फोन करून या हा ओके ओके ओके हॅलो हां हॅलो एक मिनिट एक मिनिट हां तर काय नाही तुम्हाला कुठल्या एरियामध्ये पाहिजे म्हटलं पण मंगळवार पेठ एरिया ना हां हां हां हां हां हां हां चालत आहे की ते आमच्या इथे वाय पीत म्हणजे सिंधूनगरी एरियामध्ये येत आहे ते हां ठीक आहे तुम्हाला दा हा तुम्ही कधी असेल वेळ तेव्हा सांगा आणि हे सांगा तुम्ही हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके

ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके बाय बाय